हां बोला हां अजिंक्य बोल ना अच्छा आपला प्रोजेक्ट का हो आपल्याला एक्झामचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवायचा आहे हां तो आपल्याला एका कॉलेजला द्यायचा आहे त्याच्यामुळे थोडं म्हणजे आय टीच्या रिलेटेडच आहे तो कोर्स वगैरे त्या कॉलेजचा त्याच्यामध्ये आपल्याला ना भरपूर काही फॅसिलिटी वगैरे यूज करायचा आहे आपले जे मेंबर्स वगैरे असतील तर मिनिमम ते पाच हजार असतील आणि मॅक्झिमम भरपूर म्हणजे सांगता येत नाही मॅक्झिमम किती असतील तर मग आपल्याला एक असा प्लॅटफॉर्म बनवायचा आहे त्याच्यावर मुलांना एक्झाम वगैरे देता येईल एक्झाम जे आहे ना ती एम सी क्यू टाईपची असेल कारण ऑनलाईन लिहू तर शकत नाही ना आपण हां मग ती एम सी क्यू टाईपची एक्झाम असेल तर आपल्याला मग तुम्ही तुमची टीम आहेत तुम्ही चार पाच जणं मग तुम्ही करू शकता का हां मग ते नक्की कसं करू शकता थोडंफार म्हणजे मला सांगू शकता का नक्की काय कसं करणार तुम्ही आता ओके मग तुम्ही म्हणजे कोणती तुम्हाला लँग्वेज वैगेरे कोणती प्रेफर बेटर राहील कोणती चांगली राहील तुम्हाला जावामध्ये का हा हां ठीक आहे ना जावामध्ये होऊ शकतो डेटाबेस वगैरे चेकिंग करण्यासाठी आहेत ना तुमच्या त्या टीममध्ये तर मग आपल्याला तो जो काही प्रोजेक्ट आहे ना तो अप टू सिक्स सिक्स म्हणजे सहा एक दिवसात तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे तर मग तुम्हाला त्याच्यावर आजच काम करावं लागेल हां ओके मी त्याच्याबद्दल तुला थोडं एक्सप्लेन करतो तुम्ही जे काही वेबसाईट जे बनवणार आहात ना फुल टू पूर्णपणे रिस्पॉन्सिव्ह असणार आणि काही सिक्युरिटी पण प्रोवइड करायचे त्याला जेणेकरून मुलं चिटिंग नाही करू शकणार ऑनलाईन म्हणजे म्हणजे स् स्क्रीन स्प्लिट केल्यानंतर ते ॲटोमॅटिकली सब सबमिट वगैरे झालं पाहिजे आपला जो काही एक्झामचा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे एक्झाम जी आहे ना ती ॲटोमॅटिक सबमिट झाली पाहिजे जेवढे क्वश्चन सॉल्व केले असतील ते ॲटोमॅटिक सबमिट झालं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टुडंटचा एक वेगळा लॉग इन फॉर्म असला पाहिजे त्यांचा जो काही स्टाफ असेल तो वेगळा असणार आणि जो काही ती सिस्टीम मॅनेज करत आहे त्यांचा एक वेगळी वेगळा पेज असलं पाहिजे जे जेणेकरून जो ज्याच्यामध्ये लॉग इन करेल त्याला फक्त तेवढीच इन्फॉर्मेशन भेटेल बाकीची इन्फॉर्मेशन भेटणार नाही अशा प्रकारे तयार करायचा आहे तर मला तुमच्या टीममेटची नाव सांगू शकता का

हं हं हं ओके तुम्ही मग तुम्ही आता आज आहात ना आपलं कंपनीमध्ये आहात ना आज अच्छा ठीक आहे मग तुम्ही मला थोड्या वेळाने भेटा मग तुम्हाला मी सांगतो पूर्ण त्या प्रोजेक्टबद्दल तो आपल्याला जो काही प्रोजेक्ट आहे ना त्यांना पाच ते सहा दिवसात नक्कीच द्यायचं आहे त्यांनी मला सांगितलं आहे त्यांना अर्जंट लागतं आहे हो ओ ओ ओके ठीक आहे चालेल करू आपण डिस्कशन भेटल्यावर ओके ठीक आहे